आत्ताच महिना दीड महिन्यापूर्वी आपल्या इथे लोकसभेचे इलेक्शन झाले निवडणुका झाल्या तर तुम्हाला राजकारणाबद्दल काय वाटते तुम्ही तुमच्या ह्यानं काही सांगू शकाल का हो नक्कीच मी सांगू शकेल मी निवडणुकीला म्हणजे नक्कीच हे करा मतदान करायला अगदी जाते आणखी राजकारण म्हणजे आता काय सगळंच बदललं आहे राजकारणाशी काही सच्चाईच राहिलेली नाही आहे कुठे दंगली काय होत आहेत कुठे फसवाफसवी बरं आपण जे मतदान करतो ते सुद्धा खरं राहिलेलं नाही आहे कोणी खोटं मतदान करत आहे कुठे बॅगा मतदानाच्या पेट्या चोरल्या जात आहेत कुठे परत परत तीच तीच मतं घेतली जातात कुणाला कशाचा भा भा संबंधच नाही राहिलेला कोणी निवडून आलं तर त्याला मारा कोणी निवडून मनाविरुद्ध झालं की त्याचे खून पाडा असं राजकारण कुठे वाहवत चाललेलं आहे कोणाला काही पटत नाही चांगलं कोण एखादं राजकारणी लोक सांगायला गेले दुसऱ्याला तर ते त्याचा आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या आम्हाला आरक्षणच द्या आणि तुम्ही सगळ्या नं तुमच्या लोकांचं बघता आम्हाला याच्यासाठी पैसे मिळतात आम्ही त्या माणसाकडेच जाणार असेही काय काय कुठे राजकारण वाहवत चाललेलं आहे कोणाला की एखादा चांगला जर पुढारी आला तर त्याला दुसरे लोक त्याच्याशी गुंडगिरी करतात त्याला हाणामार करतात त्याचं पुतळेच काय जाळतात त्याला चपलेने मारतात असं काही वेगवेगळे चाललेले आहे राजकारणांनी कसं माझा तरी मत आहे की त्यांनी सगळ्यांच्या समस्या सोडवाव्यात सगळ्यांच्या काय समस्या हे जाणून घ्यावं प्रत्येक याला नागरिकाला जाऊन त्याने भेटावं पाणी आमचं कसं आहे हे विचारावं रस्त्यात आम्हाला काय प्रॉब्लेम आहे का किंवा एखादा दवाखाना तुमच्याजवळ आहे का तुम्हाला त्याच्या काही सोयी करता येईल का त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला काही तरी मार्गदर्शन आमच्याकडे दवाखाना जवळ नाही आम्हाला चालायला लांब जावं लागतं अशाही खेडेगावातून खूप ठिकाणं आहे तिथं तुम्ही रस्ते छान पाण्याची सोय चांगले दवाखाने जु द्यावेत नागरिकांना योग्य औषधं उपलब्ध करून द्यावीत त्यांच्याशी संपर्कात सतत राहावं कोणाला काही गरज पडली तर माझ्या मते त्या भागातला जो नगरसेवक असेल त्यांनी जाऊन त्यांना हेल्प करावी त्यांना पैशाची मदत औषधांची मदत पाणी कुठे तरी न्यायचं असेल तर बॉड ब त्या रुग्णाला तर त्याच्यासाठी गाडी पाठवावी असंही मदत करावी आणि भ्रष्टाचार तर काय सगळीकडेच चालला आहे भ्रष्टाचार कोणी म्हणतं आज काय यांना मी हा तर तुम्ही लाख रुपये घ्या आणि मला मत द्या असं बायकांना आज केरळमध्ये आंध्र प्रदेशमध्ये किती ठिकाणी असं झालं आहे तुम्ही मला मत द्या मी तुम्हाला एक लाख रुपये देईल आणि आता ते लोक जात आहेत तर कोणी विचारत नाही असं कुठे असतं का राजकारण राजकारण म्हणजे कसं शुद्ध आणि सरळ असावं प्रत्येकाची मतं जाणून प्रत्येकाला वाव द्यावा श्रीमंताचे एक श्रीमंताशी श्रीमंत आणि गरीबामध्ये वा दर वाढलेली आहे श्रीमंत लोकांना आपलं त्यांच्यासारखं सगळं मिळतं गरीब म्हणजे गरीबच राहतो त्याला ना कुठे राहायला झोपडी सुद्धा साधी मिळत नाही आणि श्रीमंतांना गाड्या घोडे छान छान बंगले छान छान ए सी कुठे जायचं झालं तर विमान फ्लाईटचं बुकिंग काय हे राजकारणी लोकांनी असं नही खरं उलट त्यांनी आपल्याच ह्याच्यातून पैसे देऊन द्यालं लोक गरीबांना मदत केली पाहिजे की बवुा तुम्ही इकडे जा तुम्ही असं करा आधार कार्ड आणि आधार कार्ड आता कोणाकुणाला नसतात जे अंगठेबहाद्दर असतात त्यांना आधार कार्ड कुठे काढायचं कसं काढायचं काही माहिती नसते तर न नगरसेवकाने नक्कीच हा हे करावं ना की त्यांच्या घरी जाऊन की तुम्हाला मी मदत करतो तुम्ही चला मी तुम्हाला आधार कार्ड करून देईल तुम्हाला कुठल्या तीर्थक्षेत्राला जायचं कसं जायचं तेही हे करेल तिथे पैसे हो तिथे सुद्धा पैसे खातात त्या गरीब लोक म्हणून तर जात नाही आम्ही कशाला म्हणे आधार कार्ड काढू कारण तिथे जाऊन पैसे खाणार आणि बरं आमच्याजवळ पैसे नाही म्हणून तर आम्ही तुमची मदत मागतो म्हणून तर आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही आपलं हो मला मत द्या हा मी निवडून आलो ना की मग तुम्हाला ह्या सोयी करून देईल मी निवडून आलो ना की तुम्हाला पाणी देईल मी निवडून आलो ना की तुम्हाला घरं बांधून देईल आणि निवडून आलात की पा पाच वर्षं काहीही बघत नाही परत ये रे माझ्या मागल्या पुढच्या वर्षी निवडणुकीला तयार